कार्निवल सिनेमा राजलक्ष्मी सिनेमा प्रभास टॉकीज आणि इतर टॉकीज आहे मला जास्त काही माहिती नाही याबद्दल पण असे खूप सगळे सिनेमाघर आहेत आणि यांचे तिकीट जास म्हणजे नॉर्मल जेवढे असतात तेवढंच आहे आणि सोयीसुविधा पण भरपूर असतात वॉशरूम पाणी पिणे खाणे इतर सगळे सुविधा उपलब्ध आहेत